बालमजुरी म्हणजे कोणत्याही प्रकारचे काम किवा बालकांचे शोषण करणे जे त्यांच्या नियमित शाळेत जाण्याच्या क्षमतेत अडथळा आणते किंवा मानसिक शारीरिक सामाजिक आणि नैति नैतिकदृष्ट्या हानिकारक आहे असे शोषण हे बाल शोषण आहे ला हे कायदे लहान लहानाचे सर्व बाल कामगार मानत आहे बालकामगारांमध्ये लहान मुलांचा समावेश होतो संपूर्ण इतिहासामध्ये बालमजुरी अस्तित्वात आहे एकोणीस आणि विसाव्या शतकामध्ये बालमजुरीचे प्रमाण जास्त होते गरीब कुटुंबातील पाच ते चौदा वयोगटातील अनेक मुले या बालकामगारामध्ये मोडत होती आता दोन हजार तेवीसपर्यंत सर्वात जास्त गरीब मुले या बालमजुरीमध्ये घेतली आहेत गरिबी हा एक ग गरिबी आणि बालकामगार यांच्या संबंधातील घटक आहे बालकामगार म्हणजे मुलांना एखाद्या चहाच्या दुकानात कामाला ठेवणं हातभट्टीवर काम करणं बालमजुरी हे लहानपणापासून शिकण्याचे आणि शिकण्याचे साधन आहे यामध्ये जगातील जवळजवळ प्रत्येक देशात बालमजुरी रोखण्यासाठी कायदे केलेले आहेत त्यामध्ये अठरा वर्षाखाली मुलांना बालमजुरी करता येणार नाही त्या मुलांना प्राथमिक प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे न धोरण निश्चित केलेले आहे युनायटेड नेशनने एकोणीसशे नव्वदपर्यंत बालहक्कारील कन्व्हेशन स्वीकारले झाल्यानंतर एकशे त्र्याण्णव देशांनी मान्यता दिली कलम बत्तीसमध्ये बालमजुरीला संबोधित केले आहे बालमजुरी थांबवायची असेल तर मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे त्यासाठी सरकारने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे त्यामुळेच बाल बालमजुरी थांबवता येईल बालमजुरी दिवसेंदिवस हिंस असं वेगळं वळण घेताना आपल्याला दिसत आहे बालमजुरीमुळे मुले शाळेत जाण्याचे नाकारातात त्याच्यामुळे मुलांना पैसे मिळते आणि मग मुले त्याच व्यवसायामध्ये ओढली जातात ज्याच्यामुळे मग मुलांचा शिक्षणाकडे कल कमी होतो आणि मग मुले एक व्यव व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे बघतात अशा प्रकारे भारताचे एकूण काम करणारी मुले भरपूर आहेत बालमजुरीची कारणे म्हणजे भारतातील दारिद्र्य हे सर्वात मोठे कारण आहे गरीब कुटुंबातील त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी काम करतात ते जमीनी शेतात किंवा अनौपचारिक असे नैसर्गिक काम करतात अशा प्रकारे बालमजुराचे परिणाम म्हणजे त्यांचं आरोग्य धोक्यात येतं शिक्षणापासून वंचित राहतात त्यांचा विकास खुंठतो